मी फक्त एवढंच सांगू शकते त्यांला की तुम्ही सकाळी उठून तुमचा योगा करा आवाजाचा असं जो जोर जोरात योगास म्हणतं आवाजाचा सराव करा जेणेकरून तुम्ही तुम तुमचा आवाज स्पष्ट येईल तुमचा आवाज असं प्रत्येक तुम्हाला गाणी मन गाण्यात कौशल असा तुम्ही सराव करायचा तुमचा राग हे ते तुमचं तुमचं वाद्यावर तुमची पकड असली पाहिजे ते कोणत्या प्रकारे वाद्य वाजत आहे त्याच्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि तुम्ही उत्तम प्रकारे काय कोणतं गाणं म्हणत आहे काय वाजतं आहे त्या गाण्याचे एक एक बोल एक एक कडवं तुमच्या लक्षात असलं पाहिजे मी आप काय बोलतो तसा सूर तसा ताल त्या वाद्यावर तुमचा आला पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि गाणं गाणं गाणं खूप सोपी आहे खूप तो आवडीचा सर्वात लोकप्रिय आवडीचा लोकांमध्ये तो एक गाणी स असतात कारण प्रत्येकाला जो नाही पण गात तो पण कधी बाथरूममध्ये बाथरूम सिंगर असं आपण ऐकले आहे की आपल्या मर्जीनं आणि एकांतात असं गाणे ऐकायला कोणाला आवडतात कोणाला पार्टीमध्ये गाणे आहे डान्स करायसाठी म्हणून गाणे हे जीवनामध्ये आवश्यक गोष्ट असल्या वाणी आहे आणि गाणे शिवाय मला तर वाटत नाही काही आणि ज्याला गाण्याची सुरुवात करायची आहे त्याने थोडं आपले गाणे स्वतःचे गाणे लिहिण्या अगोदर ते कशा पद्धतीने असतात काय असतात ते थोडं बघितलं पाहिजे छान पुस्तकं वाचले पाहिजे छान शायऱ्या केल्या पाहिजे नंतर त्याने गाण्याने के केले पाहिजे आणि तुमच्या गाण्यामध्ये सुधारणा करण्यापाशी तुमचा आवाज हा मधूर ठेवणं ठेवला तरी चालतं बस एवढं सांगतो